हां बोला ना हो साहेब ह्यासाठी फोन केलता की आपलं शॉप आहे ना डेकोरेशन शॉप हा फ्लॉवरचं तर आम्हाला एक डेकोरेशनसाठी लक्ष हे आपलं संक्रातीची डेकोरेशनसाठी फुलं पाहिजे होते हां आपल्याकडं कुठले कुठले आहेत बरं बरं हां तुम्ही स्वतः येऊन डेकोरेशन करतात का

ओके आणि चार्जेस तुम्ही एक्स्ट्रा सेपरेट लावतात का त्यात इन्क्लूड करतात फुलांमध्ये ओके आपलं एक नॉर्मल म हां मंदिराचं डेकोरेशन करायचं आहे तर त्या मंदिराच्या डेकोरेशनला नॉर्मली फुलं किती लागू शकतात

गुलाब जरबेरा झेंडू मिक्स आहे सगळं हा हां मिक्स आहेत मिक्स पूर्ण

बरं बरं आपल्याला वेळ किती लागू शकतो ह्याच्यासाठी तीन फुटाचं मंदिर आहे तीन ते चार फुटाचं मंदिर आहे

ओके आणि त्या त्यासाठी आपल्याला वेळ किती लागू शकतो ओके ओके ओके

हो हो हो विनयला हो जरा एक ऑड ऑड डेकोरेशनचे फोटो आहेत का आपल्याकडे काय आल्बम वगैरे आहे का हां ह्या नंबरवर ते तुम्ही सेंड करा तो मग हो हो चालेल हो हो हो हो होय हो हो